रॉयल एनफील्ड ॲक्टिवा ॲक्सेस वन ट्वेंटी फाईव टी वी एस जुपिटर स्प्लेंडर होंडा एस वन ट्वेंटी फाईव होंडा एस वन फिफ्टी हुंदा एस थ्री फिफ्टी कावासाकी अपॅक्ट आपाके आरटीआल हेक्स हिरो एक्स्ट्रीम हॉंडा शाईन मेस्त्रो बजाज पल्सर होंडा शाईन युनिकॉन यामाहा के सेव्हेन हिमालया बजाज ऑटो ॲव्हेंजर पल्सर्ज टू हंड्रेड बी एम डब्ल्यू फेरारी दुकाती आलितो वॅगनॉन स्कॉर्पिओ आय टेन आय ट्वेंटी नॅनो टाटा थार इनोवा बोलेरो जॅगवार क्रेटा शेरवलेट जी वॅगॉन बुगाती फोर्ट ड्रीम ट्युका ड्रीम नियो स्प्लेंडर एक्सटी एम जी हेक्टर टी व्ही एस एक्सेल हेवी ड्युटी टी व्ही एस प्लेजर चेतक किमसेन ट्रॅक्टर रिक्षा ॲपे ट्रक सायकल रिक्श स्कूटर स्कूटी